भारताची आरोग्यसेवा ही व्यापक आणि विविध आणि मोठ्या स्वरूपाची आहे देशातील आरोग्यव्यवस्थेचा उद्देश सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दर्जेदार आणि वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आहे परंतु सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या यंत्रणा या आरोग्यसेवामध्ये कार्यरत आहेत शहरांमध्ये आरोग्यसेवा तुलनेत चांगली असली तरी ग्रामीण भागामध्ये अजून अनेक अशा चुका बघायला मिळतात किंवा आढळतात तरी भारतातील काही आरोग्यसेवा आहेत त्यांची रचना ही तीन प्रकारामध्ये आहे प्राथमिक आरोग्य सेवा आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या स्तरावर सामान्य आजारावर उपचार होतात लसीकरण होतं बालसंगोपण सेवा दिल्या जातात माध्यमिक सेवेमध्ये ग्रामीण रुग्णालयं आहेत व तालुका रुग्णालयं आहेत येथे थोड्या अधिक सखोल वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात तृतीय क्रमांकाच्या सेवेमध्ये काही ठिकाणी विशेष रुग्णालयं आहेत व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उच्च दर्जाची शस्त्रक्रिया त्याठिकाणी हृदयरोग असतील कॅन्सर असतील मूत्रविकार असेल अशा आदींचे उपचार त्याठिकाणी घेतले जातात काही सुधारणा यामध्ये आवश्यक असतात तर भारत सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जातात त्याप्रमाणे आयुष्मान भारत योजना आहे ज्यामध्ये गरीब व गरजूंना मोफत उपचार मिळतो मिशन इंद्रधनुष्य जननी सुरक्षा योजना राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अशा योजना सुरू आहेत काही आव्हानंसुद्धा आज आपल्याला आजच्या अस्तित्वात आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये ग्रामीण भागातील सेवा अजूनही अपुरी आहे ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांची उपकरणांची औषधांची टंचाई आपल्याला भासत आहे वैद्यकीय कर्मचारी व सुविधा यांचंही असमान वितरण आपल्याला बघायला मिळतं दुर्गम भागामध्ये सुुद्धा या सेवा अपुऱ्या आहेत खाजगी आरोग्यसेवेचा खर्च जास्त असल्याकारणाने बरीचशी मंडळी त्या ठिकाणी पोहोचत नाही त्यामुळे त्यांना लवकरात लवकर उपचार होतील असं वाटत नाही तसेच जनतेमध्ये जागरूकतेचा अभाव आहे आणि एकदा लसीकरण कुपोषण स्वच्छता या बाबतीतली पुरेशी माहिती नसते त्यामुळे त्या आजार पसरतात आरोग्यक्षेत्रामध्ये पारदर्शक आणि काही ठिकाणी भ्रष्टाचार यामध्ये औषध खरेदी उपकरणं पुरवठा भरती प्रक्रिया पारदर्शकतेचा अभाव आहे मानसिकतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आहे बरेचसे विषय अजूनही समाजात कलंंक म्हणून पाहिले जातात त्यामुळे ह्या सुविधा खूप कमी आहेत